धावण्याच्या स्पर्धेमध्ये समजा शाळेमध्ये जेव्हा धावण्याची स्पर्धा होते तेव्हा काही मुली खूप जोरात पळतात आणि पाय घसरून पडतात किंवा कोणाचा पाय मुचकतो किंवा काही काही मुली खूप मागे राहतात आणि ही धावण्याची स्पर्धा म्हणजे खूप जेव्हा आठवते तेव्हा खूप हसायला येते आणि एखादी मजेदार गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही खो खो लंगडी किंवा खेळत असतो तेव्हामध्ये पण पाय मुचकून काही मुली खूप खाली पडतात किंवा लंगड्या होतात तेव्हा खूप हसायला येते